आम्ही कधी अगोदर अनेक ठिकाणी प्रवास केला जिथली संस्कृती वेगळी आहे ज्यांची भाषा वेगळी जसे की कोकणचे लोक त्यांची भाषा वेगळी असते त्यांच्याशी संवाद साधताना आम्हाला खूप कष्ट म्हणजे त्यांची भाषाच कळत नसायची मग आम्ही आमचा एक गाईड नेला होता जो आम्हाला त्यांची भाषा ट्रान्सलेट करून मराठीत सांगायचा अशी अनेक ठिकाणं आहे जेथे फॉरेनर असतील फॉरेनरला आपली भाषा कळत नाही त्यांची इंग्लिश भाषा असल्यामुळे आपल्याला ट्रान्सलेसेट करून त्यांना सांगावं लागतं असा गाईड आपल्याला न्यावा लागतो मी सुद्धा अशा अनेक ठिकाणी भेट दिली आहे जेथील भाषा वेगळी असल्यामुळे आम्ही तर खूप कन्फ्युजनमध्ये असायचो त्यामुळे आम्ही एक गाईड ठेवला होता जो त्यांची भाषा आम्हाला ट्रान्सलेशन करून सांगायचा